हो मी असं आव्हात्मक वातावरणात शूटिंग करण्याचा प्रयत्न तर केला आहे पण फार असा असा सक्सेस झालेला नाही आहे जसं की खूप एकदम जोरदार पावसामध्ये मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि थंडी वगैरेमध्ये म्हणा त्या त्यामध्ये काय असतं आपण त्या पावसामध्ये आपण कॅमऱ्याच्या बचावापासून आपण त्याला शूटिंग आपण करतो त्याच्यामध्ये आपण आणि त्यामुळे काय होतं ढगा ढगाळ वातावरणामध्ये आपण आपल्याला असं वाटतं की हवामान प्रभाव करत आहे एकदम चित्रात चित्राचा मूड एकदम चेंज होऊन जात आहे वातावरणाचा आणि खूपसा मोठा दिसतो तो तर ढगाळ वातावरणात ढगाळ हवा हवामानात किंवा पाऊस असेल असे चित्रपट खूप गंभीर टाईपचे दिसतात ते सूर्यप्रकाश किंवा स्वच्छ आकाश आणि स्वच्छ आभाळ असं दिसलं तर त्याच्यामध्ये आपण शूटिंग किंवा फोटोग्राफीस केली तर ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात मला असं एक आठवतं की मी एका म्हणजे जंगलात फसलेलो की म्हणजे सं जंगलात फसलो होतो आणि त्यावेळेस खरंच एक पाऊस आला होता आणि मला असं एक एक कॅप्चर करत होतं की त्या शूटिंगमध्ये एक पावसाचं एक एक थेंब दिसायला हवा त्यावेळेस दुर्दैवाने माझ्याकडे छत्री होती ती गोष्ट वेगळी आहे पण मी मोबाईलने शूटिंग केला आणि एकदम स्लो मोशनमध्ये केला पण तेवढं काही फारसं क्लिअर आलेलं नाही आहे पण ते एक जी ब्युटी आहे आपण स्लो मोश स्लो मोशनमध्ये आपण जे व्हिडिओ करू आणि एक एक पाण्याचा थेंब त्या व्हिडिओमध्ये क्लियरपणे दिसतील आणि वरून झाडाचे पानं हलत असतील ते एकदम माणसाला एकदम प्रभावित करते एकदम अट्रॅक्टिव्ह करते तर ते एक माझ्या याच्यामध्ये झालेलं आहे ते तेवढा मी शूट केलेलं आहे